म्हा महावितरणमधून बोलताय का नमस्कार मी प्रतमेश बाबर बोलतो आहे न्यूकाशनगर खेड सातारा हां तर मी आत्ता आम्ही नवीन घर बांधलेलं आहे तर त्यासाठी आम्हाला नवीन वीज पुरवठा लागणार आहे की जुनं जे जुनं आहे ते बंद करून नवीन आम्हाला काढायचं आहे तर त्यासाठी काय काय कागदपत्रं आणि किती दिवसात होऊ शकतं ते तुम्ही सांगू शकता

हो हो नवीन आत्ता नवीन बांधलेलं आहे त्यासाठी वीज पुरवठा आम्हाला घ्यायचा आहे नवीन वीज पुरवठा हां हां जुना आहे ना जुना आहे त्यातच तुम्ही एक्स्ट्रा वाढवू शकता किंवा जी अख्खी लाईन आहे ती नवीन करू शकता हां तर ती करण्यासाठी काय काय कागदपत्रं लागतील अर्ज करावा लागेल का हां ठीक आहे आज ज करतो मी अजून कागदपत्र काय लागतील त्यासाठी बरं ठीक आहे सर अजून मी माझं एक क्वेश्चन होता किती दिवसात होऊ शकतं ते आठ दिवस जातील सर प लवकरात लवकर नाही होऊ शकत कारण की सध्या लाईटीचा जरा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळं लवकरात लवकर पाहिजे आम्हाला नाही सर आठ दिवस खूप होतं आहे एक चार दिवसात होईल का बघा ना हां कागदपत्र तुम्हाला जे पाहिजेत ते मी सगळे देतो वेळेवर आणून फक्त माझं तेवढंच होतं प्रॉब्लेम की मला चार दिवसामध्ये पाहिजे होतं ते प्लीज तेवढं ट्राय करा सर आणि कुठे यायचं आपल्या मेन ब्रँचलाच यायचं आहे का ठीक ठीक आहे सर ठीक आहे येतो मी स तर सर ती किती तुम्ही किती वाजेपर्यंत आहात तिथे ओके ओके सर ओके येतो मी येऊन तुमची गाठ घेतो ओके सर ओके थँक्यू धन्यवाद